हॅलो हां तुम्ही फुलवाल्या बोलत आहात का फुलवाली बोलत आहात का तुम्ही अच्छा सोनाली फुलवाले बोलत आहात अच्छा अच्छा तर मला तुमच्याकडून फुलं आणि काही बकेट्स पाहिजे होते आणि काही पुष्पगुच्छ पण पाहिजे होते तर तुमचा दुकानाचा पत्ता कुठे आहे मला सांगू शकता का अच्छा अच्छा बरं अच्छा बरं तर मला फुलं पाहिजे होते आणि काही पुष्पगुच्छ पाहिजे होते आणि काही हार पण पाहिजे होता तर तुमच्याकडे कोणते कोणते फुलं असतात सांगू शकता का

हो का बरं मला ना पाच गुलाबाच्या माळा पाहिजे आहेत म्हणजे गळ्यात घालायसाठी नाही का होल लग्नसमारंभामध्ये मला पाहिजे तर गुलाबाच्या पाच माळा पाहिजे आहेत आणि काही गुलाबाच्या पाकळ्या द्याल

आणि पूजेसाठी पण मला फुलं पाहिजे होते हो आणि काही मला पंचवीस मोगऱ्याचे गजरे पण हवे होते हो आणि दहा पुष्पगुच्छ हवे होते हो आणि जे लाल गुलाब असतात ना त्याचे पाच बकेट पाहिजे होते हो हो तर मग मला हे जे पाहिजे सर्व फुलं आणि हार वगैरे ते मला पाहिजे आहे आत्ता येत्या एक तारखेला तर हो तर मला तुमच्या म्हणजे दुकानाची स्थिती म्हणजे सांगा कधी तुमचं दक दुकान सुरु होतो आणि किती वाजतापर्यंत तुम्ही राहता दुकानामध्ये बरं बरं तर आम्हाला घरापर्यंत डिलिवरी मिळ मिळेल का फुलांची हारांची वगैरे हो हो बरं आहे एक तारखेला मला सकाळी आठ वाजतापर्यंत पाहिजे आता हा जो नंबर आहे तो तुमचा वॉट्सअप नंबर आहे का बरं तर मी तुमच्या ह्या नंबरवरती मला किती हार पाहिजे किती बकेट पाहिजे किती फुले पाहिजे किती हार पाहिजे ते सगळ्या गोष्टीची लिष्ट मी तुम्हाला पाठवते आणि माझा पत्ता पण तुम्हाला पाठवते म्हणजे तुम्हाला कसं सोप्पं होईल मला डिलिवरी करायला मग हो आणि तुम्ही हो हो तर मी तुम्हाला मॅसेज करेन तेव्हा मला तुम्ही तसं तिथं काय किंमत लावणार काय काही डिस्काउंट वगैरे असेल तसं मला काही कळवा मग हो हो तर मग मी करते मग तुम्हाला मेसेस हो आणि जर तुम्ही रिप्लाय नाही केला तर मग मी फोन करेन हो आणि मी मला डिलिवरी केल्यानंतरच मी तुम्हाला कॅश ऑन डिलिवरी करेन ठीक आहे ना बरं बरं बरं धन्यवाद ताई